माझ्या एका प्रोजेक्टसाठी मी लॅपटॉप माग मागवला होता पण त्याची डिलिव्हीरी फार उशिराने होत होती आणि त्याचं कारण जाणून घेण्याकरता मी त्यांच्या ऑनलाईन दुकानाच्या ग्राहक सेवा विभागाला एक ईमेल पाठवला त्या ईमेलमध्ये मी ऑर्डरचा क्रमांक तारीख लॅपटॉपचं मॉडेल हे सगळं व्यवस्थित पाठवलं आणि मला मला हा प्रश्न पडत होता की डिलेिवरीला म्हणजे उशीर का होत आहे विलंबित का होत आहे आणि ती वस्तू माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण माझं प्रोजेक्ट त्यामुळे अडकून राहिलेलं होतं मी त्यांना विचारलं की आत्तापर्यंत जे काय सिच्युएशन आहे त्या ऑर्डरची स्थिती काय आहे आत्ता त्याच्यामध्ये काय आहे नक्की काय का अडचणी येत आहेत हे सगळं मी त्या मेलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मी म पा पाठवलेलं जे मॉडेल आहे ते जर स्टॉकमध्ये नसेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याची माहिती तुम्ही मला लवकरात लवकर पाठवा कारण त्यानुसार मला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि शेवटी मी त्यांना ही विनंती केली की माझ्या ऑर्डरबाबत जे काही अपडेट आहेत ते लवकरात लवकर मला पाठवा म्हणजे म्हणजे मला निर्णय घेता येईल त्या सगळ्या गोष्टीवरती अशा प्रकारे मी सौम्य आणि स्पष्ट भाषेत ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि ऑर्डरची स्थिती जाणून घेण्याचा अगदीच अटोकाट प्रयत्न केला